भारतातील नर्तकावर बॉलीवूडचा भरपूर प्रभाव पडलेला आहे मला भरपूर नृत्यगीतं आवडतात त्यापैकी मेहबूबा मेहबूबा तिरछी टोपीवाले ये जवानी है दिवानी न जाने कहाँ से आयी आय अॅम अ डिस्को डान्सर हे अमिताभचं गाणं आहे मुंगडा मुंगडा या तारा आहे अमर अकबर अँथनी आजा आजा ए प्यार तेरा खायके पान बनारसवाला आणि आता प्रसिद्ध झालेलं झिंगाट हे गाणं यावरसुद्धा म्हातारी कोतारी परत लहान मुलं पण चांगली डान्स करतात म्हणून मला हे सगळी नृत्यगीतं आवडतात तरी अजून परत झिंगाट हे गाणं बर भरपूर प्रसिद्ध झालंय त्यामुळं सगळेचजण ह्याच्यावर छान डान्स करतात